हॅलो हां बोल अरे इतकं काय टेनशन घेते पहिले तब्येतीचं बोल कशी आहे तब्येत पाणी कसं आहे जेवण केलं की का माझं पण मस्त आहे हां नाही बाई माझं जेवण नाही झालेलं आहे केलंच नाही टेन्शन होतं ना खूप मला पण माझं पण तेचं आहे आणि मी तर आणि मी तर पूर्ण असं म्हणजे लास्ट रोला होती पण पूर्ण कोपऱ्यात होती ना तर त्याच्यामुळे इकडून कोणीच नाही सांगायला मग इकडून होतं पण मग ती मुलगी काही सांगत नव्हती ना समोर तर ते दोन तीन मुलंच होते मग काही विचारता नाही आलं मला आणि हां अगं माझ्या घरी नाही करता येणार हां चालेल मी येते तुझ्या घरी मग आपण दोघं डिस्कशन करून घेऊ काय कसं आहे हां हां हां तेच कारण की मग ते म्हणजे असं नको व्हायला की तू पण कर मी पण ते एकच टॉपिकवर नको करायला दोन दोन टॉपिक म्हणजे आपण असं हे करून घेऊ की तू ह्या टॉपिकवर कर मी ह्या टॉपिकवर करते असं हो हो बाकी काय म्हणते पण अगं फास्ट होऊन जाईल ना तू नाही मी मग बापरे तू इतका थर्टी फायचा लिहिला मी तर फक्त थर्टीचा लिहिला तेच ना हां हां बदल तेच ना हो आता काय होतं काय नाही बाकी काय म्हणतं आहे सायली मावशी आणि ते घरी नाही आहे कुठे गेले हां का तू नाही गेली मग हां मी पण ते घरी माझ्या तर घरी सर्व आहे ना आई आणि ते मग त्यांच्या समोर नाही बोलता येत मग आता वरती आली होती टेरेसवर तुझ्यासोबत बोलायला की काय ते अरे मी तिला सांगते की दाखव जा असं उद्या भेटल्यावर थोडं लवकर येते मी पण म्हणजे कसं तिला सांगेल थोडंसं तुमची फ्रेंडशिप करून देते काय मग अजून हो आपलं उद्या अजून तीन चार पेपर बाकी फक्त मग काय नाही होऊन जाईल हां येईल ना येईल ना का नाही येणार हां हा आपण तेच ना पूर्ण एकदम रेग्युलर जायचं ते पण लावून घेऊ लायब्ररीमध्ये का तर मग अभ्यास करायसाठी चालेल मग बाकी हो हो चालेल हो हो चालेल बाय हो हो बाय